सरकारी योजनांमधून ना लय काय काय वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आरोग्यसेवा म्हणतो आपण त्या दिल्या जातात काही काही बाबतींमध्ये जेव्हा लस वगैरे घ्यायचा जेव्हा मत असतं एखाद्याच किंवा अशी काहीतरी परिस्थिती असते तेव्हा सरकारी योजनांच्याद्वारे ते लसी घेणं खूप सोपं असतं कारण त्या लसी खरंच त्यांचा चांगला दर्जा असतो आणि लस देणारी तिथल्या ज्या नर्स असतात त्या शिकाऊ नसतात त्या व्यवस्थित जे अनुभवी असतात त्यामुळे लस घ्यायला चालतं आणि लहान बाळांना वगैरे सुद्धा ते छान वाटतं म्हणजे ते असं त्यांना सवय असते त्यांना हँडल करायची त्यामुळे ते चालतं पण इतर सेवांच्या बाबतीत माझं असं मत आहे की सरकारी योजना अंतर्गत दिलेल्या दवाखान्यांचा किंवा सरकारी जे रुग्णालय असतात त्यांच्या इथे एवढं हायजीन मेंटेन केलं जात नाही असं मी म्हणेन किंवा हा त्या सेवा इतक्या दर्जेदार नसतातच खरं तर त्यापेक्षा आपलं खाजगी रुग्णालय बरंच म्हणते कारण तिकडे कसं असतं खाजगी रुग्णालयात आपण तितकं त्याच्याबद्दल अवेअर असतात ते लोक ते हायजीन खूप मेंटेन करतात तिथे काम करण्यासाठी जास्त माणसं मिळतात कारण त्यांना चांगला पगार मिळत असतो ता असं नाही की सरकारी रुग्णालयात पगार मिळत नाही तर नाही मिळतो पण ते थोडंसं हलगर्जीपणा म्हणता येईल त्यांचा त्यामुळे ते एवढं व्यवस्थित ठेवत नाहीत आणि तिथं असं छान नाही वाटत सरकारी रुग्णालयात जाऊन काही काही बाबतींमध्ये सरकारी रुग्णालयात चांगली कारण स सरकारी रुग्णालयात अनेक गोष्टींचे लसींचे दर कमी असतात काही काही ऑपरेशन सुद्धा स्वस्तात केली जातात तिथे काही सरकारी योजना असतात त्या लागू होतात त्या फक्त सरकारी रुग्णालयामध्येच लागू केल्या जातात खाजगी रुग्णालयामध्ये कसं त्या तिथं जो मेन डॉक्टर असेल हेड डॉक्टर असेल त्याच्या ते जसं सांगतील तसं सगळं घडत असतं खाली त्यामुळे ते एक म्हणता येईल की तो एक त्याचा कॉन आहे पण इकडे त्याचा फायदा आहे सरकारी रुग्णालयामध्ये पण तसाच त्याचा तोटा पण हा आहे की तिथं कधी कधी हायजीन मेंटेन केलं जात नाही किंवा ते जे तिथले काम करणारी लोक असतात ते थोडे हलगर्जीपणा करतात काही काही बाबतींमध्ये मग ते तितकं असं जावंसं वाटत नाही त्या ठिकाणी असं काहीतरी जाऊन काहीतरी आजारी पडू असं वाटतं कधी कधी पण काय काय बाबतीत खरंच चांगलं आहे सरकारी रुग्णालय त्यांनी थोडा अजून त्यांचा हलगर्जीपणा कमी केला किंवा काम करणारी माणसं जर चांगली व्यवस्थित काम करतील निष्ठेनं काम करतील अशी ठेवली तर मग ते जास्त चांगलं होईल सरकारी रुग्णालयांना आणि खाजगी रुग्णालयांमध्ये फरकच हा असतो की खाजगी रुग्णालयं जास्त पैसे घेतात पेशंटकडून त्यामुळे ते तशी सर्विस सुद्धा प्रोव्हाइड करतात सरकारी रुग्णालयामध्ये थोडाफार हलगर्जीपणा आपल्याला दिसून येतो पण स्वस् त स्वस्ताईच्या बाबतीमध्ये मात्र सरकारी रुग्णालयं चांगली असतात कारण ते खरंच स्वस्त असतात